आपल्या देशाची व्यवस्था जी आहे वाहतूक व्यवस्था ती एकदम चांगली आणि एकदम खराब पण नाही सो ठीक आहे पण जसं आपल्या याच्यातले लोक जे आहे सगळे जण जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनानी फिरतात ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ते आपल्या प्रायव्हेट गाडीनी आणि जे मिडल का कास्टचे लोक आहेत मिडल लेवलचे मध्यम वर्गाचे ते लोक आपल्या स सार्वजनिक प्रवास हे एस टी महामंडळ म्हणा किंवा रेल्वे म्हणा या प्रवासानी प्रवास करतात त्यामध्ये अशा अडचणी आहेत की जसं प्रवास करताना वेळेवर साधन राहत नाही किंवा वेळेवर तिकीट रेल्वेने जायचं तर वेळेवर तिकीट मिळत नाही मग जनरलचे काढले तर त्यामध्ये खूप गर्दी राहते तर अशा काही अडचणी सामान घेऊन जाता येत नाही आणि एस टी महामंडळने जर प्रवास करतो म्हटलं तर त्यामध्ये पण तिकीट महाग राहते तर ते त्रासदायक होते आणि तिथे पण सणावाराला अशी गर्दी राहतात रस्ते खराब असतात बाय रोडने जातो तर गचके असतात रोड खूप खराब असतात तर त्यामध्ये असं सुधारणा केली समजा थोडीशी की गाड्या वाढवल्या त्यांचे रे तिकिट्स दर कमी केले वेळोवेळी गाड्या पोचल्या प्रत्येक ठिकाणापर्यंत गेल्या तर भरपूर काही खूप चांगली व्यवस्था होईल असे मला वाटते